आमच्या गावात चित्रा टॉकीज आहे आणि त्या चित्रा टॉकीजमधे नेहमी चांगले चांगले चित्रपट चालू असतात आणि चित्रपट पाहण्यासाठी मला खूप आवड आहे पण आम्ही आमच्या फ्यामिलीसोबतच चित्रपट पाहण्यासाठी सोबतच जातो आणि तिथे चित्रपट पाहण्या नवीन नवीन चित्रपट लागले की आम्ही नेहमी चित्रपट पहायला जासा जाण्यासाठी मला आवडते